हा रुपाली बोल ना हां मग करूया ना करूया ना करूया ना तू काय प्रिपेर केलं आहे का शाळा कुठलं कुठलं आता आपलं तर मराठी मिडियम आहे त्याच्यातच मराठीच टाकू ना आपण आपला मराठी मीडियम सेट बोर्डचा मग तुला सी बी एस ई असं वाटत आहे का आपण सी बी एस ईला टाकूया ठीक आहे तर त पण त्यांची फीज जास्त असणार ना गं सी बी एस ईचा फीज खूप असेल मग आता आपलं सॅलरीमध्ये आपलं मॅनेज होईल का पुढचा सगळां खर्च ते आपण बसून डिस्कस करायला पाहिजे

ठीक आहे मग काय त्याचं प्रोसिजर काय आहे आता त्याचं ॲडमिशनचं प्रोसिजर

बरोबर सिंघानिया अरे बापरे महाग आहे गं खूप एक दोन अजून शाळा दे हो हो हो त्यात नाही नाही नाही मला माहित आहे ते काय ते फॉर्म भरायला लागतो ते होऊन जातं वाटतं पण आपण तू एक दोन शाळाचं मला सांगून ठेव नावं तर मी स्वत हे करून टाकतो ठीक आहे मी करतो तुला फोन करतो हां मी करतो तुला फोन जरा आता बिजी आहे जरा कामात ठीक आहे मी करतो तुला आपण बोलू घरी आल्यावर बोलू ओके बाय बाय बाय